हॅलो हां प्राची मस्त तू अगं ऐक ना आता आम्ही आम्ही ज्या गावात राहातो ना तिकडे एका शेतकऱ्याने काल आत्महत्या केली गं काय माहीत ॲक्चुअली आता गेल्या वर्षी आमच्याकडे दुष्काळ पडला होता ना आता थोडं पाणी दहा दिवसांनी वगैरे येतं आहे तर मग त्याला ते त्याचं पाणी वगैरे द्यायला जमलं नाही वरून गुरांना चारा वगैरे नाही त्याने आत्महत्याच केली हां ना आता गेल्या वर्षी तर पाऊस पडला नाही वरून आता अवकाळी पाऊस सुरु झाला मग आता त्या शेतकऱ्याने बिचाऱ्याने काय करायचं त्याच्या पिकांची नासाडी झाली ना गं

हो अगं आपल्याकडे तरी नुसता पाऊस पडला आहे काही काही ठिकाणी तर गारपीटसुद्धा झाली आहे त्यांच्याकडंं तर किती पत्रे वगैरे उडाले तिकडे तर खूप प्रॉब्लेम झाला आहे ना शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं आहे यावर्षी अवकाळीने हो पण आता यावर काही उपाय पण आहेत ना गं म्हणजे तसं शेतकऱ्यांनी थोडं बघितलं पाहिजे आपल्यासाठी काय उपाय आहेत वगैरे आत्महत्या हा तर शेवटचा पर्याय नाही आहे ना हां पण ॲक्चुअली शेत सरकार काही आणतात उपाययोजना आता आम्ही नाही का गेल्या वर्षी पाऊस नाही पडला तर शेत शेततळं बांधलं त्यातून आम्हाला सरकारनेच मदत केली ना पूर्ण शेततळ्याचे पैसे तर आम्ही कुठून आणणार पण आम्ही सरकारची मदत घेऊन शेततळं बांधलं आता त्याचं पाणी आता आम्हाला दीड वर्षापर्यंत जाईल म्हणजे आम्हाला पावसावर अवलंबून राहायची गरज नाही असे वेगळे वेगळे उपाययोजना असतात अगं पण शेतकऱ्यांना कोण सांगणार आत्महत्या करतो आता मला काय वाटतं आहे माहीत आहे का प्रचार आणि प्रसार करायला ना वेगळीवेगळी कृषिप्रदर्शनं भरवली पाहिजेत आणि शेतकऱ्यांना आवाहन केलं पाहिजे की तुम्ही नक्की या बघायला आणि त्याच्या मग त्याच्यात पारंपारिक कृषिपद्धतीसोबतच नवीन पद्धती पण त्यांना सांगता येतील ना त्याचा त्यांनाच फायदा आहे बरोबर की नाही हां ना तसंच करू हां बरोबर बरोबर हां तर आपण ना असंच करू अर्जच लिहूया सरकारला तू कधी फ्री आहेस मला सांग मग मग आपण तसं भेटू आणि बोलू चालेल ना हो हो चालेल चल ठेऊ फोन बाय